हॅलो नमस्कार मी तुमच्या परिवहन सेवा केंद्राच्या ऑनलाईन पोर्टलवरती माझा वाहनचालन परवाना नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केला होता माझ्या वाहनचालक वाहनचालन परवान्याला पंधरा वर्ष पूर्ण झाली होती म्हणून मी तो नूतनीकरण करण्यासाठी अर्ज दिला होता चार सप्टेबर रोजी अर्ज केला होता परंतु सद आजपर्यंत त्याच्यामध्ये कोणताही कोणतीही माहिती अपडेटेड झालेली नाही मी ऑनलाईन पोर्टलवरती चेक केलं आहे नाही त्यावर कोणतीच अपडेटेड माहिती नाही मला माझ्या नूतनीकरणाच्या अर्जाची सध्याची स्थिती माहीत करून घ्यायची होती कृपया तुम्ही त्याबद्दल मला माहिती द्याल का हो अर्ज पूर्णपणे भरला होता आणि तो व्यवस्थितरित्या सबमिटही केला होता त्यावर दिनांक आली होती ती दिनांक आता ओलांडून गेलेली आहे त्यामुळे मला या गोष्टीची चिंता होते आणि सध्या माझ्याजवळ वाहनचालन परवाना नाही आहे या नूतनीकरणाची स्थिती कळली असती तर बरं झालं असतं तुमच्या ई सेवा पोर्टलवरती कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे हो मी माझ्या लॉगिनमधूनच केलं होतं आणि आत्ता जर मला वाहनचालन परवानापत्र मिळालं नाही आणि या स्थितीत जर तुम्हाला दंड झाला तर विनाकारण मला तो दंड भरावा लागेल

चालेल मी दोन दिवसात पुन्हा एकदा अपडेट पाहून घेईन माझ्या अर्जाचा क्रमांक होता एक सहा चार दोन पाच तीन हो दुचाकीचे वाहनचालन तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी धन्यवाद हो मी दोन दिवसानंतर त्याची प्रिंट काढून घेईन धन्यवाद